तसं जर म्हटलं तर कुटुंबात वाद वगैरे होतच राहतात तर तसंच जर आम्ही मी म्हटलं तर एकदा मी गेली होती म्हणजे मामाच्या घरी इतक्यातच तर तिथे असं झालं होतं की माझ्या मामाचं आणि माझ्या बाबांचं थोडीशी वाद वगैरे झाली होती तर अशा प्रकारे म्हणजे आम्हाला खूप वाईट वाटत होतं की आता ही भांडण आम्ही कशी थांबवू वगैरे वगैरे पण तितक्यातच मग माझे जे आजोबा आहेत ते आले आणि त्यांनी मग दोघांनाही समजून वगैरे सांगितलं तर अशाप्रकारे आम्ही तो जो वाद होता तो म्हणजे कमी केला आणि तसंच मग जर म्हटलं तर लहान मुलांवर परिणाम होऊ नाही तर आजोबांनी हे सुद्धा म्हटलं होतं तर तुम्ही एकदा गळे भेटा ताकि मुलांना म्हणजे असं काही खराब वाटू नाही तर अशाप्रकारे आजोबांनी म्हणजे माझ्या वडिलांचे अन् माझ्या मामांचे जे वाद होते ते संपवले आणि ज्यांनी म्हणजे ज्यांनीही एका दुसऱ्याला सॉरी म्हणायला सांगितले होते तर अशाप्रकारे म्हणजे आम्ही जास्त वेळ कोणाची कोणाचा राग ठेऊ नाही वगैरे वगैरे असं समजून सुद्धा सांगितले तर ही एक खूप मोठी चांगली गोष्ट आहे